चित्र काढताना पहिले आपण काय काढतो आहे हे समजून घेणं गरजेचं असतं की आपण कोणत्या वस्तूचं असेल किंवा कोणत्या व्यक्तीचं असेल किंवा काहीही असेल झाड पान फुल काही काही असेल जे काही काढतो आहे ते समजून घेणं गरजेचं आहे ते समजून घेतल्यानंतर एक ती प्रोसेस असते की ती समजून घेतल्यानंतर ते जी डोक्यात आपल्या प्रतिमा तयार झाली आहे ती आपल्या हाताद्वारे कागदावर उतरली जाते ती उतरवताना मग एकेक टप्पे ठरवले जा ठरवले पाहिजेत की आपण ते कसे उतरवणार आहोत तसंच कोणत्या वस्तू आपण त्याच्यासाठी वापरणार आहोत जसं कागद आणि पेन्सिल फक्त घेतली आणि चित्र काढलं असं होत नाही तर ती पेन्सिल योग्य पेन्सिल घेतली पाहिजे ती ती हाताळली कशी कशी पाहिजे ह्याचासुद्धा थोडासा अभ्यास केला पाहिजे जर तुम्ही प्रथमच चित्र काढत आहे तर त्यावेळेला तुम्ही एक साधी पेन्सिल घेऊन जरी एक रफ काढले चित्र तरी चालणारे पण तुम्ही त्याच्यावर सराव नाही केलात तुम्ही त्याच याच्यावर जर खुश झालात तर तुमची चित्रकला सुधारणार नाही ती सुधारण्यासाठी त्या चुका टाळण्यासाठी चांगला अभ्यास केला पाहिजे की चांगले चांगली चित्रं बघितली पाहिजेत चांगले चित्रकारांचा अभ्यास केला पाहिजे चित्रकारांची कार्यशाळा असतील त्या अटेंड केल्या पाहिजे की जेणेकरून आपण आपण कुठे आहोत आपल्याला किती कित्ती चांगलं अजून तयार होता येईल ह्याचा अभ्यास केला पाहिजे आणि तेवढा सराव होईल त्यानंतर तुम्ही चित्र चांगले काढू शकता आणि ह्या ह्यांव हा सराव हा अ अविरत चालू राहणार आहे हा सराव कधीच थांबत नाही कारण का तुम्ही जेवढं चा सराव कराल तेवढा चांगलं चित्र तुमच्याकडनं येईल पण शेवटपर्यंत कधी शंभर टक्के तुम्हाला मिळेल असं होईलच असं नाही त्यामुळे हा सराव पूर्ण अविरत चालू राहणार आहे हे मी सांगू शकतो